हं काय संत्रा आहे का हो हो बोलाना हो हो किती झाडं आहेत तुमच्याकडे पाचशे झाडं किती वर्षांची आहेत दहा वर्षांची आहेत अच्छा अच्छा तरी कितीक माल उतरेल तिच्यात अच्छा अच्छा तो रोडवरचा बगीचा आहे का तुमचा अच्छा अच्छा अच्छा हाव हाव पाहिलं आहे आता आपलं मार्केटच आहे ते हो चांगला भाव आहे सध्या मग तुम्ही क्रेटनं करताय की टनानं द्याल की क्रेटप्रमाणे द्याल हा क्रेटनं घेतलं तर सध्या कसं चारशे रुपये भाव चालू आहे क्रेटचा पण तुमच्या संत्र्याची क्वालिटी चांगली असल्यामुळे आपण पाचशे रुपये भाव देणार त्याला हा आणि जवळपास आ आं काय म्हटलं आं टनानी जवळपास तोच भाव पडेल दापल्याला तर त्याच्यापेक्षा बरं तुमच्यामध्ये साईज चांगली आहे संत्र्याची त्याच्यामुळे तुम्हाला ते क्रेटनच परवडणार साईज चांगली असल्यामुळे क्रेटमध्ये कसं कमी संत्रा बसतेत टनामध्ये जास्त बसतील कारण वजन वजन नाहीये संत्र्याला म्हणून ते क्रेटमधे चांगले बसतील आनि मार्केट पण चांगलं आहे मागणी चांगली आहे सध्या बांगलादेशकडे ट्रेन सुरू झालेली आहे आपल्याइथून त्याच्यामुळे आपल्याला तेच्या एक आपण लवकरच घेऊन तिथे मार्केटला टाकणार आहे हा कॉलिटी वगैरे चांगली आहे संत्र्याची आणि मार्केट चांगलं असल्यामुळे आपण जवळपास त्याच्यामध्ये चार लाख माल उतरवणार आहे हा अंदाज असतो आपला पाचशे झाडावर दहा वर्षाचं जर झाड असन पण त्याच्यात अंदाजे फ्रूट पाहिले तुमचे तर चांगले आहे तर त्या जवळपास दोन लाख माल उतरू शकते त्याच्यावर बघू आपण हं आणि त्याच्यामध्ये जे बारीक निघतील ते चुरा हां ते ते कमी भाव लागतील एक नंबर दोन नंबर तीन नंबर असा माल राहतो त्याच्यामधे हा जो चुरा आहे त्याची पण किंमत होईल पण ते टनानं घेऊन घेऊ आपण ते उचलून टाकू तेवढा ठीक आहे कधी लावायची गाडी मग उं उद्या लावू का गाडी ठीक आहे मग डन झाल आहे ओके ओके